मानवी जीवनाचं सुरुवातीचं स्वरूप हे भटक्या स्वरूपाचं होतं नंतर मानवाने भटकं जीवन टाकून स्थिर जीवनाचा स्वीकार केला आणि तो समूहाबरोबर राहू लागला तेव्हा हे समूहाबरोबरचं सहजीवन त्याचबरोबर वैयक्तिक जीवन अधिकाधिक सुकर व्हावं यासाठी मानवानं काही तत्त्व स्वीकारली याच तत्त्वांमधून पुढे हिंदू इस्लाम शीख ख्रिश्चन अशा अनेक धर्मांची निर्मिती झाली मात्र या कोणत्याही धर्मामध्ये किंवा धर्मग्रंथामध्ये दुसऱ्या धर्मांविषयीचा द्वेष शिकवलेला नाही आपल्या धर्माविषयी अभिमान असणं यात काहीच गैर नाही मात्र धर्माभिमानाचं रूपांतर जेव्हा धर्मांधधेत होतं तेव्हा धर्माधर्मांमध्ये तेढ वाढीस लागते आणि इतर धर्मांविषयीचा द्वेषही वाढीस लागतो यातून आपलाच धर्म कसा श्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्याची प्रत्येकच धर्मातील लोकांची धडपड सुरू होते यातून समाजाच्या विकासास खीळ बसते आणि याच परिस्थितीचा फायदा राजकीय नेत्यांना होतो आपल्या बाजूला अधिकाधिक मतं वळवण्यासाठी राजकीय लोक धर्माचा वापर करतात विशिष्ट धर्माची मते आपल्या बाजूने पडावी यासाठी धर्माधर्मांमध्ये तेढ निर्माण करून धर्मांच्या मुद्यावर राजकारण केलं जातं